शेतकरी आपल्या जनावरांना पुरेशी जागा त्यांना आहार लागंल तितकी वायू प्रदान करणं त्यांना कमी ताण देणं सगळं जू त्यांनाच न देणं अशाप्रकारे त्यांची काळजी येतात त्यांना त्यांची व्यवस्थित निगा लागतात त्यांच्या चारा पाण्याची त्यांच्या आरोग्याची व्यवस्थितपणे काळजी घेतात अशी काळजी घेतल्यानंतर त्यांचं ताण त्यांना कमी होई याची काळजी घेतात त्यामुळेच ते मानवतेप्रक्रियेमध्ये जातील याची त्यांना खात्री असतील